कारण इंग्लिश मला बोलायला अजिबात आवडत नाही आणि म्हणजे कसं मी जेव्हा लहान होती तेव्हा शाळेमध्ये मला इंग्लिश विषय खूप हार्ड जात होतं आणि मला माझी मातृच भाषा आवडते कारण मराठीमध्ये बोलायला मला खूप आवडते आणि जे म आपली मराठी भाषा मातृभाषा आहे तर मला ती म्हणून आवडते आणि इंग्रजी विषय मला इतका इंटरेस्टही नाही म्हणून मला ते इंग्रजी बोलायला आवडत नाही आहे कसं की इंग्रजांनी आपल्या देशावर हमला केला होता तर त्या म्हणून मला त्याच्यामुळेही इंग्रजी भाषेचा खूप राग येतो म्हणून मला इंग्रजी बोलायला आवडत नाही